हॅलो हां हॉटेल मालवण किनारा नाही नाही आत्ताच आम्ही एक ऑर्डर मागवली तुमच्याकडून तर त्याचाच नाही नाही त्याच्याबद्दलच बोलायला मी तुम्हाला केलेला आता कॉल आम्ही हो हो आम्ही चार डिश मागवलेलं आहे तुमच्याकडून एक खेकडा सुका होता हो हो हो नाही नाही अप्रतिम होता खेकडा सुका खूप चांगला होता पण थोडंसं ना म्हणजे किमतीपेक्षा आकाराला खूप छोटा होता असा वाटला आम्हाला नाही नाही चवीला उत्कृष्ट होतं शक् नाही नाही नाही चवीला उत्कृष्ट होतं हो आणि बोंबील फ्राय मागवले होते तर बोंबील फ्रायसुद्धा तुम्ही अगदीच छोटे दिले होते म्हणजे तुम्ही जे किंमत लावले त्याच्यापेक्षा त्याची काँटिटी कमी वाटली अच्छा नाही नाही आता आम्हाला काय एवढी कल्पना नाही की बाजारात केवढी मच्छी आली आणि काही नाही आली आहे करून हरकत नाही आहे नाही नाही हो कोळंबी कोळंबीचा र् भात खूप चांगला होता आणि त्याची काँटिटी पण खूप चांगली होती बरं ठीक आहे हरकत नाही पुढच्या वेळी फक्त त्याची दक्षता घ्या की जर मच्छीची काँटिटी किंवा कमी असेल ना तर आम्ही जे ऑर्डर देण्याच्या आधीच आम्हाला कळवा की याची जी साईज असेल ती कमी वगैरे असेल तर मग त्याप्रकारे आम्ही आमची जी ऑर्डर असेल ती आम्ही चेंज करू ना बदलू आम्ही ती नाही नाही हरकत नाही तुमचं जेवणाची चव जी आहे ती खूप छान आहे उत्कृष्ट आहे त्याच्यात काही शंकाच नाही बरं हरकत नाही पुढच्या वेळी मी करतो ऑर्डर ठीक आहे थँक यू